रेखाटना केल्यामुळे आपल्या हाताला एक विशिष्ट स्पीड असतो क एक कला अ असते त्यामुळे आपली आपल्या पुढची जे ऑब्जेक्ट जे पण ऑब्जेक्ट आहे व्यक्ती आहे त्यामुळे आपण ते कमीत कमी वेळामध्ये आपण ते चित्रण करू शकतो आणि रेखाय स्थाप स्थापत्य कलेमध्ये आपलं रेखाटन आणि त्याचे जे स्पीड असणं हे खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर आपल्याला रेखाटनं कलेची खूप जास्त माहिती असणेसुद्धा त्यासाठी खूप गरजेच आहे आणि आपल्या हात्यावर आपला ताबासुद्धा त्याच्या जास्त राहतो त्या त्यामुळे आपली स्पीड जास्त मेंटेन राहतेे आणि आपण त्यामुळे खूप छान आणि सुंदर असं चित्र करू शकतो आणि पुढच्या व्यक्तीचा टाईम कमी घेता आपण ते चित्रण सुंदर आणि कमी वेळात पार पाडू शकतो ही खूप छान गोष्ट आहे